तसं भारतात खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आहे जर तसं म्हटलं तर जी आपली दीर्घकाळातील गोष्ट म्हटलं तर मराठी संस्कृती आपण म्हणू शकतो ज्या मराठी संस्कृतीमध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ होता ज्या संस्कृतीमध्ये म्हणजे खूप सारे लोकं आले आणि तसंच प्रकारे म्हणजे देव देवांची आपण पूजा करणं सुरू केली आई भवानीची पूजा करणं सुरू केली त्यातच खूप सारे गोष्टी म्हणजेच की आजकाल मेळा वगैरे भरतो जर काही असलं म्हणजे जर कोणता कार्यक्रम वगैरे असला मोठासा किंवा कोणी जर नवस धरला असेल तर ही एक सांस्कृतिक गोष्ट आहे तसं जर दुसरा प्रकारे म्हटलं तर आंध्र प्रदेश वगैरे वगैरे ह्या ज्या जागा असतात तर इथे म्हणजे हळदीचा एक पूर्ण मंदिर असते त्याला पुन्हा हळदीचा उत्सव आपण म्हणतो तर ते तिथे साजरा करतात कारण की हे एक खूप म्हणजे त्यांची मान्यता असते की हळदीनी हळदी एक खूप जास्त म्हणजे आरोग्यासाठी चांगली आहे म्हणून तर त्यामुळे तिथे त्या तिथे त्या देवाची एक भावना म्हणून आपण म्हणू शकतो की तिथे ते हळदीचा कार्यक्रम असतो किंवा मग त्यानंतरच सांस्कृतिक कार्यक्रम लावणी वगैरे पफॉर्मन्स वगैरे होतात ढोलकीच्या तालावर वगैरे वगैरे आणि तसंच मग वेगवेगळ्या प्रकारचं पंजाबी आपण म्हणतो तर ते सुद्धा त्यांचा एक दिवस साजरा करतात ज्याला पोंगल आपण म्हणतो पोंगलसुद्धा साजरा होते आणि त्यानंतर मग लोढीसुद्धा साजरी होती पंजाबी लोकांची तर असे खूप सारे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि जर मराठी भाषाबद्दल म्हटलं तर ही खूपच प्राचीन काळातली एक खूप शुद्ध भाषा आहे जी आधीपासनंच आतापर्यंत बोलण्या जात आलेली आहे आणि पुढेही बोलण्या जात यावी असं मला वाटते